पुस्तक जत्रेला असं म्हणण्यापेक्षा साहित्य संमेलनांना मी जरूर गेले होते आमच्या शहरामध्ये जेव्हा ते झालं होतं तेव्हा आणि तिथला अनुभव खूप छान होता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लेखकांच्या भेटी त्यामध्ये आम्हाला घेता आल्या त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आलं वेगवेगळ्या विषयांना तिथे चर्चासत्रांचं आयोजन केलं होतं त्या निमित्ताने या सगळ्या चर्चासत्रांना आम्हाला हजेरी लावता आली आणि आपलं मराठी साहित्य किती समृद्ध आहे किती सुंदर आहे याचा प्रत्यय आम्हाला घेता आला जुन्या काळातली पुस्तकं आम्हाला बघता आली वाचता आली नवीन काळामध्ये पुस्तकं कशी आहेत सध्याचा काय ट्रेंड आहे नवीन पुस्तकांचा किंवा कुठल्या विषयांना जास्त मागणी आहे कुठल्या विषयांवरची पुस्तकं जास्त खपतात किंवा या पुस्तकांच्या खरेदी विक्री मागचा व्यवहार कसा असतो किंवा त्या मागचं काय शास्त्र आहे हे सगळं आम्हाला तिथे जाणून घेता आलं वेगवेगळ्या प्रकारच्या लेखिका कवयित्री वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले लोकं किंवा साहित्यप्रेमी ह्यांच्याशी आम्हाला गाठीभेटी त्यांच्या घेता आल्या पुस्तकप्रेमी किती लोकं आहेत आणि सध्या साहित्यजगतामध्ये नवीन नवीन कुठले प्रवाह आहेत याचा या निमित्ताने आम्हाला उलगडा होत गेला आणि अतिशय समृद्ध आणि खूप सुंदर असा अनुभव होता हा यातल्या राजकारणामागचा सुद्धा विचार आम्ही केला किंवा त्याबद्दलही आम्हाला काही गोष्टी समजल्या आणि साहित्य हे किती मोठं आहे ते किती अथांग आहे आणि साहित्याची गोडी लावण्याचं काम लहान वयामध्ये या साहित्य संमेलनांनी केलं असं नक्की सांगावंसं वाटतं आणि अशा प्रकारची साहित्य संमेलनं निखळ साहित्य संमेलनं ज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सत्रांचं आयोजन केलं जाईल त्याच्यामध्ये फारसा राजकारण्यांचा संबंध नसावा किंवा राजकारणी जरी आले तरी फक्त ते साहित्यप्रेमी म्हणून यावेत एवढाच उद्देश त्यामागे असावा असं वाटतं आणि आपल्या नवीन पिढ्यांमध्ये साहित्य वाचन संस्कृती ही रुजावी एवढीच खूप इच्छा आहे आणि ती साहित्य संमेलनाच्या माध्यमातून काही प्रमाणात तरी पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही निखळ साहित्य प्रेम अनुभवण्यासाठी किंवा अनुभवण्याच्या दृष्टीनं किंवा लोकांमध्ये सामान्य लोकांमध्ये पुस्तकांविषयीचं प्रेम निर्माण व्हावं या दृष्टीनं साहित्य संमेलनांचं आयोजन झालं तर ते फार चांगली गोष्ट होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे राजकारण अर्थकारण आणू नये आणि निखळ साहित्यप्रेम अनुभवता यावं हाच उद्देश या साहित्य संमेलनांच्या मागे असावा असं वाटतं आणि हा साहित्य संमेलन त्याला भेट देण्याचा हा अनुभव खूप छान होता असं म्हणायला हरकत नाही